नमस्कार सर मी तुमच्याकडे माझ्या आरोग्यविम्याची पॉलिसी घेतलेली आहे पण आत्ता परवा मी डॉक्टरांकडे गेलो असता डॉक्टरांनी काही पर्यायी औषध मला सुचवलेली आहेत कारण माझा आजार हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्यासाठी त्यांनी पर्यायी औषध उपचारांचा मला सल्ला दिलेला आहे मला हे जाणून घ्यायचं आहे की त्यांनी जे मला पर्यायी औषधोपचार दिलेले आहेत ते तुमच्या आरोग्य विम्याद्वारे स संरक्षित आहेत का हे जरा मला तुमच्याकडून माहिती हवी आहे आणि प्रत्यक्षमध्ये कारण माझाच स उपचार आणि औषध याबद्दल हे सगळं ब पॉलिसीमध्ये कवर आहे का आणि समजा मी औषधं बदलली तर तुम्ही मला त्या नवीन औषधांचे पैसे किंवा उपचारासाठीचं जे संरक्षण किंवा दवाखान्याचा खर्च तुम्ही देऊ शकता का याबद्दल मला जरा तुम्ही माहिती आणि मार्गदर्शन दिल्यास मला खूप उपकार होतील सोबत मी माझी पॉलिसीची कॉपी जोडत आहे